पिकांवर तसे बऱ्याचदा बरेचसे प्राणी हे आक्रमण करत असतात सर्वप्रथम तर आपण छोट्या प्राण्यांपासून जर म्हटलं तर कीटकनाशक कीटक जे आहेत ते छोटं छोटे कीटक हे खूप प्रमाणात आक्रमण करत असतात मग त्यांच्यासाठी सर्व पहिले आम्ही कीटकनाशकांचा यूज करतो आता त्यानंतर जर समजा आपण विचार केला तर न एक प्रकारे समजा घूस असेल किंवा घुशी असतील उंदरं असतील यांसारखे प्राणीसुद्धा बऱ्याचदा हे करतात का शिरकाव करतात की मग त्याचं ते पिकांचं बऱ्याचदा नुकसान करत असतात मग ते करतात काय की समजा खाल्लं तर काय हरकत नाही पिकं पण होतं काय की ते मग असे बिळं तयार करणं मग ते बिळं तयार केलं तर पाणी फुटणं किंवा असं हे होणं असे बऱ्याचदा गोष्टी घडून येतात मग त्यासोबतच ते पिकांची नासाडी खूप प्रमाणात करतात म्हणजे समजा मक्क्याचं जर पिक असेल आणि त्या जर घुशी घुसल्या तर ते झाड असे मुळंसकटच तोडून टाकतात की तर आणि तोडून टाकतात आणि नंतर ते ते जे झा कणीस असेल त्या कणसावर आक्रमण करतात असं बऱ्याचसं घूस असेल किंवा हे प्राणी करतात मग त्यानुसार ते आम्ही समजा जर ते आटोक्याच्या बाहेर असतील तर मग आम्ही त्यांच्यावर विषाचा प प्रकार करतो त्यानंतर समजा जर चिमणी असेल किंवा असे जे पक्षी असतील की जे आपले बाजरी असतील किंवा ज्वारी असतील ह्यासारखे पिकांवर आक्रमण करत असतात म्हणून अशांना बऱ्याचदा शेतकरी काय की तिथलं टेंट ज म्हणजे असं एक बनवतात की आणि मग त्यांना खरं हकलवतात म्हणजे कसं आहे की समजा दगड फेकणे किंवा अशांमुळे ते पाखरं पटकन उडून जातात हे ज्यामुळे याच्यामुळे की पिकांचं नुकसानही थोडंसं कमी प्रमाणात होतं पण तरी बऱ्यापैकी ते पक्षी असतील ते माल खात असतात याच्या व्यतिरिक्त समजा रानडुकरंसुद्धा बऱ्याचदा पिकांमध्ये घुसतात ते रानडुकरं घुसले की खूप प्रमाणात नुकसान करतात मग ते असं सैराभैरा पळत राहत नाही किंवा मग त्याच्यात ते झाडांची रेऊ झाडं असतील त्यांची नासाडी बऱ्याचदा करत असतात मग अशा वेळेस ते मग वनविभागाला सांगून ते रानडुकरं पक पकडून न्या पकडावे लागतात तसंच ब जर समजा फळबागा असतील तर फळबागांवरसुद्धा बरेचसे पक्षी हे आक्रमण करत असतात मग त्या आक्रमणांसाठी मग तिथं त्याच्यावरसुद्धा बरेचसे उपाय करावे लागतात मग जसं बाजरीचं शेताचं झाल आहे की दगड फेकणे किंवा काय मग असे बऱ्याचदा झाडांनां दगड फेकावे लागतात की जेणेकरून पक्षी उडून जातात तरीसुद्धा बरेच असे पक्षी हे फळं खात असतात आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे ऊस न ऊसासारख्या पिकांमळेसुद्धा बरे बऱ्याचदा होतं काय की जंगल तोडीमुळे वाघांची संख्या ही शेतीमालाकडं जास्त वळत चालली आहे म ग त्यांची असं ऊस असतील किंवा जे दाट झाडं असतील अशा ठिकाणी ते राह जास्त करून राहतात मग अशा वेळेस ते नुकसान बऱ्याचदा काही करते नाही पण मग होतं काही की जे शेतकऱ्यांचे पाळीव जनावर असतील त्यांच्यावर कधी कधी ते हल्ला करतात किंवा मग शेतकऱ्यांवरही बऱ्याचदा हल्ला ते करतात समजा बऱ्याचदा असं जाणवतं की समजा श एखादा माणूस शेतामध्ये मोटर चालू करायला गेला आणि त्याच्यावर वाघाने किंवा बिबट्याने हल्ला केला मग अशा वेळेस सुद्धा ते जे प्राणी असतील त्यांना इजा न पोह पोहचवता वनविभागाच्या सहाय्याने त्या पक् पक्षांना दुसरीकडं सुखरूप म्हणजे पकडून सुखरूप पोहचाव पोहोचवावं लागतं अशा प्रकारे ही जे प्राणी असतील हे प्राणी नुकसान करत असतात आणि ज्यांचे फॉरेस्ट असतील किंवा जंगलाच्या आजूबाजूला जमिनी आहे त्यांना तर सर्वात मोठा प्र प्रॉब्लेम असतो म्हणजेच समजा हरणं येतात किंवा मग हरणं मग ते शेतातले पिकं खातात किंवा अचानक कधी कधी समजा जंगलामध्ये जर हत्ती यांसारखे प्राणी असतील तर तेच मग पळत सुटतात बऱ्याचदा सैराभैरा मग अशा वेळेस ते नुकसान भरायला करत असतात मग ते वनविभागाच्या सहाय्याने तो नुकसान आम्ही भरून काढतो मग वनविभागाला सांगून ते प्राणी तिथून न्यावे लागतात मग वनविभाग त्याचा मोबदला पण देत असतं समजा तीने केलेलं नुकसानाचं जर समजा त्याच या काळामध्ये समजा वाघाने जर हल्ला केला आणि त्यात जर दुखापत झाली तर दुखापत च्या खर्चसुद्धा वनविभागवाले करतात किंवा समजा जीव गेला तर त्याचासुद्धा मोबदला आपल्याला दिला जातो असं आम्ही म्हणजे जर काही नुकसान झालं तर मग वनविभागाच्या साहाय्याने आम्ही ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट आम्ही करतो असं